हॅलो कम्प्युटर टेक्शी टेक्निशियन बोलत आहेत का सर माझं कम्प्युटर खराब झालं आहे ना कम्प्युटर हँग मारतं आहे आणखी त्याचं टचपॅड पण काम नाही करत आहे

तर मग हे तुम्ही करून देणार का माझं ऑफिसचा आहे

अच्छा तर मतलब हे आपण करून त्याचे मतलब चार्जेस वगैरे किती ला लागणार आता पण मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलं आहे ना तर तुम्हाला तर कळलं असेल ना अच्छा ठीक आहे ना तर तुम्ही कधीला येणार अच्छा ठीक आहे ना मग म तुम्हाला कॉल करावा लागेल का अच्छा ठीक आहे ना मग मी तुम्हाला ॲड्रेस लोकेशन वगैरे तसं व्हॉटसअपवर पाठवते हाच नंबर आहे ना तुमचा व्हॉटसअपचा ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला लोकेशन पाठवते तुम्ही या पण मॉर्निंगला ठीक आहे नक्की या पण ओके वेलकम